हां कोण कणकवली हा बोल ना मीनल फोक डान्सबद्दल अच्छा मग युथ फेस्टिवलसाठी म्हणजे यंदाच्या युथ फेस्टिवलसाठी तुम्ही तुमच्या कॉलेजकडून करणार आहात का फोक डान्स बरं आता कसं आहे बघ फोक डान्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि यूथ फेस्टिवलला जर करायचं झालं तर युथ फेस्टिवलचे नियम फोक डान्सचे फार वेगळे असतात आणि त्यांना कसं असतं की भारतीय फोक डान्स लागतात हं भारतीय फोक डांस माहिती आहेत का तुला

काय काय तुला माहिती आहे मला सांग हां म्हणजे तुला प्रकार पण जास्त माहिती नाही आहेत बरं मग मी सांगतो मी तुला ॲक्च्युली आपल्याकडे कसं लावणी आहे बरोबर लावणी करतो आपण माहिती आहे ना लावणी फोक डान्समध्ये येते कोळीनृत्य आहे आदिवासी नृत्य आहे आता मोस्ट ऑफ आपल्याला बघ आदिवासी नृत्य म्हणजे त्याच्यामध्ये तारपा असतो त्याच्यानंतर गोंड डान्स आहे गोंडी डान्स त्याच्यानंतर डांगऱ्या हां असे वेगवेगळे तसंच काय माहिती आहे वेगवेगळ्या स्टेटचे रिप्रेझेंट करणारे पण हे आहेत फोक डान्स आहेत लोकनृत्यं आहेत राजस्थानचा वेगळा असतो त्याच्यानंतर राजस्थानी डान्स आहे गुजराती आहे बरोबर चिरमी वगैरे असे वेगवेगळे प्रकार आहेत आता ॲक्च्युली जर तुमच्या कॉलेजमध्ये जर बसवायचं असेल तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे बरोबर ना तुम्ही आता माझ्या माहितीप्रमाणे तारपा जर आदिवासी डान्स आहे तर हा डान्स कसा केला जातो तर हां म्हणजे फोक डान्स आहे या फोक डान्समध्ये बघ की आपल्याला जोड्या लागतात एक पाचसा जोड्या लागतात आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला तारपा हे वाद्य आहे आणि त्या वाद्याच्या तालावरती काठी आ आपटत एक विशिष्ट पद्धतीची त्यांची एक हुक स्टेप असते ती हुक स्टेप करत पूर्णपणे तो डा तो फोक डान्स आहे तो प्रेझेंट केला जातो आणि मग त्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणं किंवा नवीन वर्षाचं स्वागत करणं अशा चांगल्या आनंदाच्या दिवशी सणासुदीच्या दिवशी तो तारपा हा जो प्रकार आहे लोकनृत्याचा तो केला जातो काय तर तो हा एक जो आदिवासी नृत्यप्रकार आहे त्याबद्दल मी तुला माहिती ही दिलेली आहे तर त्याच संदर्भात आणखी बरेचसे लोकनृत्याचे प्रकार आहेत जे प्रकार मी तुझ्या कॉलेजमध्ये येऊन तुला सांगू शकतो पण तुमचे जे काय कोण काॅर्डिनेटर असतील सांस्कृतिक समन्वयक असतील कॉलेजचे तर त्यांना काय कर माझा नंबर दे त्यांना म्हणावं हे असे असे आमचे करिओग्राफर आहेत आणि ते स्वतः येऊन आपल्याला माह्या मार्गदर्शन करतील आणि मी बी मग सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण देऊ कारण आता बघ यूथ फेस्टिवलला फार कमी दिवस राहिलेत बरोबर ना आता हे फार कमी दिवस राहिल्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे की जरा चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे डान्स वगैरे किंवा मेहनत घेऊन केली पाहिजे ठीक आहे तर तू माझा नंबर दे तुझ्या कोण जे हां प्रिन्सिपलना दे मग आपण थेट त्यांच्याशी संपर्क त्यांनी माझ्याशी साधला की मग आपण त्या पद्धतीने चर्चा करून मग आपण सुरू करू ठीक ओके चलो बाय नाही नाही लवकरच लवकरच करूया माझं तुमच्या प्रिन्सिपलांचा जर नंबर वगैरे आला फोन आला तर काय मी वेळ लावणार नाही मी तात्काळ तिथे येईन भेटेन आणि मग आपण मुलं वगैरे सगळी आपण जमवू आणि सुरवात करू ना चालेल ओके चलो बाय ओके बाय